मराठी भाषेवर सांस्कृतिक किंवा इंग्रजीत इतर भाषेचा परिणाम झाला आहे ते मतलब कोणी कोणी शुद्ध मराठी नाही बोलू शकत ते थोडीशी मतलब इंग्रजी तिथं लावतात या फिर कोणी मराठी मिक्सअप हिंदी करून टाकतात जसे कोणाला कोणता वर्ड मराठीमध्ये नाही येत तो इंग्रजीमध्ये बोलतो आणखीन जसे कोणाला हिंदी नाही येत तर तो मराठीमध्ये बोलतो जसे मराठी भाषेवर पण काही मतलब कोणी शुद्ध नाही बोलू शकत मराठी आणखीन जे शुद्ध बोलतात ते त्यांना इंग्रजीचे वर्ड बरोबर नाही येत आणखीन जसे मराठी भाषेवर मराठी भाषेवर असा कोणता परिणाम नसतो मतलब मतलब जास्तचे जास्त लोकं मराठी इंग्रजी हिंदी हे सब मिक्सअप करूनच बोलतात मी तर बघितलं आहे आणखीन मतलब कोणी शुद्ध जास्त नाही बोलत जसे कोणी जास्त इंग्रजीला वॅल्यू करतात कोणी मराठीला कोणी हिंदीला या या तर कोणी तिघे लँग्वेजला करतात